हॅलो वेलकम टू अकोला मॅम मी तुमचा लोकल गाईड शान आहे अकोल्यासाटी

अकोल्यात अं फिरन्यासारखे अकोला जिल्ह्यामधे एक नेहरू पार्क आहे अम्युजमेंट पार्क आहे तो एक छोटासा अम्युजमेंट पार्क आणि तुमाला अकोल्याच्या बाहेर थोडंसंकच बाहेर निअरली थर्टी किलोमीटर थर्टी फाईव्ह फोर्टी फाईव्ह किलोमीटर दूर शेगाव आहे इथे आनंद सागरपण आहे आणि रिजनल प्लेससुद्धा आहे इथं गजानन महाराज म्हनून इथं एक मंदिरपन आहे फार प्रसिद्ध असं मंदिर आहे ते आणि इथे अजून पीकेव्हीसुद्धा आहे आणि बेस्ट जरा तुमाला टाईम बघायचा असंन व्हिजिट करायचा तर तो तुमच्यासाठी रेनी सीझन राहणार काहून की रेनी सीझनमधे अकोला खूपच छान म्हनजे असं छान असते बेस्ट टाईम आहे तुमचा व्हिजिट करण्यासाठी रेनी सीझन

नाई नाई अकोलामधे ओला वगेरेपन तुमाला मिडून जानार आनि ट्रेन बसेस पब्लिक बसेस आणि ऑटोज वगेरे सगळं काई ॲवलेबल आहे हो हो हो नाई नाई तुमाला इथेपण आल्यावर बुक करू शकता तुमी आणि तुमी ऑनलाईनसुद्धा पयलेपन बुकिंग करून घेऊ शकता तिथं खूप सारे हॉटेल्स आहेत जसा की हॉ जसनाग्रा आहे आर्ची हॉटेल्स आहे आणि खूप चांगले चांगले हॉटेल्ससुद्धा इथे आहे आणि इथे अजून थोडेशे लॉजेस वॉजेसपन आहे तर तुमाला जिथेपन तुमाला स्टे करायचा असंन तुमी तिथं करू शकता हो हो मीच तुमचा टुरिस्ट गाईड राहणार आहे लोकल हां हां मीच तुमचा टुरिस्ट गाईड राहनार आहे अकोल्यासाठी मी तसा पर डे पंधराशे रुपये चार्ज करतो पन तुमी खूप दुरून येताय तर तुमच्यासाठी फक्त बाराशे रुपये चार्ज करनार हो हो जित जिथेपन तुम्हाला जायचंय पूर्ण व्हिजिट करनं करनेपर्यंत मी तुमच्यासोबत राहनाराय ठीकंय ठीकंय चालेल ठीकंय थॅंक्यू